पुस्तकांव्यतिरिक्त आम्ही मासिके ब्लॉग वृत्तपत्रे वाचतो होय आम्ही मासिके ब्लॉग वृत्तपत्रे वाचतो त्यामध्ये विशिष्ट प्रकारची माहिती असते पुस्तक आपल्याला ज्ञान देण्यासाठी मदत करतात तर मासिके ब्लॉग किंवा वृत्तपत्रे हे वर्तमान कालीन वस्तूंची किंवा व वर्तमान कालीन घडामोडीची माहिती देत असतात पुस्तक त्यामुळे पुस्तकं मासिकं ब्लॉग वृत्तपत्रे वाचणं आवश्यक आहे आणि आम्ही ते वाचतो